हॅलो हां बॉ तुम्ही अनिता बोलत आहे का तुम्ही भांडी विकता ना अच्छा अच्छा ते आम्ही ना नवीन घर घेतलं आहे ना तर म्हणजे आमच्या घरात सगळ्याच प्रकारचे भांडी लागतील तर मग सांगाल का तुमच्याकडे काय काय आहेत स्टीलचे ॲल्युमिनियमचे सगळ्या प्रकारचे ताटं वाट्या टोपं परत इडलीची वगैरे भांडे सगळे म्हणजे सगळेच पाहिजे आहेत अच्छा अच्छा हां स्टीलचे अच्छा म्हणजे पाच लिटरचा पण आहे का कुकर पाच लिटरचा

अजून मग असे प टोपांमध्ये छोटे मोठे असे हां छोटी कढई त्याच्यापेक्षा मोठी असं पूर्ण सेट असेल तरी चालेल अच्छा आणि ते बघा आपण चहासाठी ते स्टॅन्ड असलेलं ते आहे का स्टीलचं असतं ते टोप अच्छा हां हां हां ते पूर्ण सेट मिळेल ना मला हां चांगल्या कॉलीटीचेच हवे आहेत हलक्या कॉलिटीचे नको आहेत आणि ताक घुसळायचे आणि हे पॅन आहे का पॅन लोखंडी पण हवा आहे आणि तो दुसरा येतो ना ॲल्युमिनियनचा आणि इडलीचं भांडं हां हां हां हां हां अच्छा हां मग ते सगळंच हवं आहे मला तर त्याच्यासाठीच तुम्हाला मी कॉल केला बोलले तुमच्याकडे आहेत की नाही विचारू दे म्हणून म्हणजे सगळ्या व्हरायटीचे आहेत आणि सगळ्या कॉलिटीचे आहेत मग कधी येऊ दहा ते आठ चालू असतं का तुम्हीच असाल ना शॉपमध्ये अच्छा ठीक आहे चालेल मग मी आले तिथे की मग मला म्हणजे वेगवेगळ्या कॉलिटीचे किंवा व्हरायटीचे किंवा म्हणजे थोडे चांगले हलके असे सगळे दाखवा डबे पण आहेत का स्टीलचे ॲल्युमिनियनचे असे अच्छा आणि हे असे प्लास्टीकचे नाही का ते असे छोटे छोटे मिळतात बघा ते पण आहेत ना मिक्सर आहे चांगल्यामध्ये अच्छा चांगल्या कॉलिटीचंच हवं आहे म्हणजे कसं आता आम्ही नवीनच घेतलं आहे ना घर म्हणजे सगळ्याच वस्तू लागणार आहेत सगळं नवीनच घ्यायचं आहे मला त्या हिशोबाने ठीक आहे ठीक आहे चालेल मग मी येते स दुकानामध्ये